हॅलो सर हां हॅलो हो सर आम्ही ट्रॅवल एजन्सीकडून बोलतो आहे काय सेवा करू शकता आम्ही तुमची ओके ट्रीपला जायचं आहे कोणता पॉईंट कोणता पॉईंट चॉईस केला आहे आपण सिंधुदुर्गला जायचं आहे हो ठीक आहे ना होऊ शकतं का कधी जायचं आहे तुम्हाला ओके पंधरा डिसेंबरला पंधरा डिसेंबरला टायमिंग काय असेल दहा वाजता ओके सर तुमचं लोके लोकेशन काय असेल हो सर अरेंज होऊ शकते संगमनेरकडून साडेदहाला आहे एक बस येते आमच्या तिथून हां तसं अरेंज होऊ शकतं हो सर ए सी बस असेल तुम्हाला जिथे स्टॉप घ्यायचा आहे तिथे आपण स्टॉप म्हणजे थांबू शकतो अर्धा तास पाऊण तासाला बस स्टॉप घेत चालते त्याचबरोबर काय सं हां त्याचबरोबर तुम्हाला जर जास्त डे एक्सेंड करा एक्सटेंड करायचे असतील तर आपण तिथून दुसऱ्या बसमध्ये पण तुम्हाला एक्सटेंड करू शकतो हो सर तुम्हाला जर प्रायवेट गाडी पाहिजे असेल तर आपण प्रायवेट पण करू शकतो तुम्ही किती मेंबर्स आहात सगळे हो सर तुम्ही सेपरेट म्हणजे तुम्हाला सेपरेट गाडी हवी असेल तर सपरेट गाडी पण करू शकतो आपण

नाही सर ते तुम्ही ठरवू शकता तुम्ही जर म्हणजे तुमचा टायमिंग काय असेल त्याच्यानुसार आपण ते थांबत घेऊ

ओके सर मग तुम्ही नक्की आहात का अच्छा तुमचा स्पॉट एकच आहे की अनेक स्पॉट आहेत ग ओके किती दिवसाची असेल एक दिवसाची का द टू डे असेल अच्छा तीन चार दिवस असेल का ठीक आहे सर मग तुमची मेंबर्स वगेरे डिटेल्स वगैरे मला हॉट्सअप करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्यावं लागेल सगळ्यांचा नाव वगैरे कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला व्हॉट्सॲपला सगळी डिटेल पाठवलेच म्हणजे ट्रॅव्हल एजन्सीबद्दल त्यांचा म्हणजे जो काही तुम्हाला ड्रायवर्स वगैरे असेल त्यांचं मी तुम्हाला नंबर देईलंच तिथे त्याचबरोबर तुम्हाला काही स्पॉटची जर इन्फॉर्मेशन हवी असेल तुम्हाला विचारू शकता काय हवी आहेत का इन्फॉर्मेशन ओके म्हणजे त्या स्पॉटबद्दल स्पॉटबद्दल अच्छा हां हां आता इथून सिंधुदुर्गाला जायचं म्हटलं की आपण जर थांबत गेलो तर आपल्याला तीन ते चार तास लागतीलच मध्ये आपण दोन तासातर एक ब्रेक घेईल म्हणजे थांबू आपण तिथे

ठीक आहे सर मी तुम्हाला हॉट्सअपला सगळी इन्फॉर्मशन शेअर करतो हो ठीक आहे सर हो थँक्यू